तुमचं ट्वेल्थ झालेलं आहे आणि कशामधून झालं आहे तुमचं म्हणजे सायन्स होतं की सायन्स होतं बायलॉजी आहे नीटमध्ये छान स्कोर आला आहे तुम्हाला किती आला म्हटलं नीटमध्ये किती स्कोर आहे दोनशे सो तुम्हाला काय करायची इच्छा आहे तुम्हाला एकतर डॉक्टर तुम्ही डॉक्टर बनू शकता मग आता नीट् तुम्ही नीट दिली आहेत तुम्हाला जर गवर्नमेंट कॉलेज लागत असेल तर त्याला नीटमध्ये जास्त स्कोर पाहिजे पण तुम्हाला आता एक तर स्कोर कमी आहे दोनशेच आहे तर तुम्ही एक तर डॉक्टरशीप किंवा एक नर्सिंग ऑप्शन आहे ते करू शकता किंवा बी फार्म आहे ते मेडिकल असतात ते चालवणारे बी फार्म झाले फार्मासिस्ट ते तुम्ही एक तर तु तुम्हाला जर करायचं असेल मेडिकलमध्ये मेडिकल फील्डमध्ये जसा तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही एक तर नर्सिंग करू शकता किंवा नाही तर मग बी फाम करू शकता मेडिकलचा या चांगला फिल्ड आहे आणि या दोन नाही नाही डी फार्म जो असते तो डिप्लोमा असतील त्याचे दोनच वर्षे असतील तो डिप्लोमा राहते आणि जे बी फार्म आहे ते डिग्री असते ती चार वर्षेच असते जर तुम्ही डी डी डी फार्म जर केलं तर तुम्ही समोर जाऊन एखाद्या कंपनीमध्ये वगैरे काम करू शकता जे जे मेडिसिन्स मॅन्युफॅक्चर होते तिथे वगैरे नाही तर मग आपल्या बी फार्म आणि नर्सिंगच्या व्यतिरिक्त पण आणखी भरपूर सगळे पॅरामेडिकल कोर्स असतात त्याच्यामध्ये ते रेडिओलॉजी असते ऑर्थोपॅडोलॉजी ऑर्थोलॉजी म्हणजे भरपूर सगळे आहेत मेडिकलमध्ये ऑप्शन्स तुम्ही ते करू शकता तुमचा इंटरेस्ट ज्यामध्ये असेल त्यात हां कॉलेज आहेत आहे ना नागपूरला भरपूर सगळे कॉलेजीस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक तिथे जी एम सी म्हणून कॉलेज आहे नागपूरला ते आहे किंवा मग वर्धा जिल्ह्यामध्ये सावंगी म्हणून आहे ते पण खूप फेमस आहे दत्ता मेघे तिथे पण कम फीजमध्ये तुम्ही ॲडमिशन करू शकता आणि तिथे तर स्कॉलरशिप पण मिळते हां स्कॉलरशिप पण मिळते तुम्ही तिथे ट्राय करू शकता अगदी ते तुमच्या कोर्सवर डि डिपेंड असते तुम्ही जर का नर्सिंग वगैरे कराल तर तुमचा एक किंवा दीड लाख राहते जर तुम्ही आणखी अदर पॅरामेडिकल कोर्स कराल तर ते कोर्सनुसारच फीज राहते तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही ते करू शकता ओके